पाच मे एकोणीसशे त्र्याऐंशी बावीस बारा एकोणीसशे नव्वद सोळा ते सोळा बारा नव्वद तीन दहा एकोणीसशे नव्वद चौदा बारा दोन हजार चौदा सोळा बारा एकवीस